आजशी मुले ऑनलाइन गेम्स खूप खेळतात आधी गिल्ली डंडा खोखो कबड्डी खेळत होते जे आजची मुले त्यांना विसरत आहेत ऑनलाइन मुळे जे जेवढा लाभ होतो तेवढं नुकसानही होत आहे कारण मुले ऑनलाइन जास्त व्यस्त राहतात ज्यामुळे खूप काही आज आजचे नवीन गेम जसा पबजी लुडो क्लॅश ऑफ क्लॅन्स असे खूप काही गेम्स आहेत जे पोरांना व्यस्त ठेवत आहेत व त्यांना प्राकृतिक व त्यांच्या स्वास्थ्यासाठीचे खेळ असतात त्यांच्याशी दूर करत आहेत